आमच्या भागातील शाळेमध्ये इतिहास खूप चांगल्याप्रकारे शिकवला जाते पण काहीजण खऱ्या इतिहासापेक्षा वेगळा इतिहास शिकवतात किंवा शिकवू शकतात भारतामध्ये खूप चांगल्या ऐतिहासिक घटना आहेत ज्या शाळेमध्ये शिकवल्या पाहिजेत जसं की इंग्रजांविषयी फक्त नकारात्मक शिकवतात की इंग्रजांनी असं केलं तसं केलं पण इंग्रज इंग्रजांविषयी कोणाला माहिती आहे की सकारात्मक आहे थोड्या बाबी जसं इंग्रजांनी आपल्याला बाजारपेठ अजून ट्रेन भाषा हे सगळ्या बाबी दिल्या ते कुणी बघत नाही त्यांचे दुष्परिणाम बघतात की इंग्रजांनी आपल्यावर किती वर्ष राज्य केलं किती वर्ष हे केलं किती त्रास दिला